मी माझ्या पाहुण्यांना नक्कीच पर्यटनासाठी घेऊन जाईन आणि ते स्थळ आहे अलिबागच्या पुढे चौल नावाचं आणि तिथे खूप वेगवेगळी रादर त्याला एक पौराणिक वारसासुद्दा आहे तिथे रामेश्वर नावाचं एक मंदिर आहे त्याच्यानंतर दत्त दत्त महाराजांचा एक डोंगर आहे ज्याला हजार पायऱ्या आहेत दत्ताचा डोंगर म्हणून त्याला ओळखलं जातं त्याच्यानंतर तिथं संपूर्णच पसरलेला अरबी समुद्र आहे आणि त्या समुद्रावरती आजकाल तिथं खूप पर्यटक येत असतात आणि सातत्यानं तिथं पर्यटन वाढलेलं आहे तर माझ्या पाहुण्यांना मी अशा ठिकाणी नक्कीच नेईन